हो अगदी मी व पाचवी वर्गात असतानाच श्यामची आई हे पुस्तक वाचले होते आणि त्यात जसं लेखकाने त्या आईचं आणि त्या मुलाचं वर्णन केलेलं आहे त्याचे जे प्रसंग मांडलेले आहे अक्षरशः केवाटच्या क्षणाला रडायला येतं आईचं आणि मुलाचं जे भावनिक नातं असतं की आई एका मुलासाठी जपण्यासाठी काय काय करते आणि त्याला त्यांनी सुधरावं त्यांनी शिकावं त्यानी बदलावं त्यासाठी ती किती प्रयत्न करते अगदी शेवटच्या क्षणाला रडू येतं असं ते पुस्तक आहे त्यामुळे मला ते पुस्तक अतिशय रडायला येणार रं असं वाटतं आणि खूप खूप म्हणजे मनावर परिणाम करणारं ते पुस्तक आहे